बाळाचे जावळ काढले जातात कोणी एका हप्त्याने करतात कोणी एका महिन्यानी काढतात बाळाचे बारसे केले जातात कोणी सव्वा महिन्यानी करतात कोणी सहा महिन्यानी करतात तर बाळाचे नंतर वाढदिवस केले जातात